बोला नमस्कार बोला हो या ना हां हां हां आता दिवाळी जवळच आलेली आहे त्यामुळे भरपूर स्टॉक दुकानामध्ये उपलब्ध आहे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल तसंच तयार ड्रेसेस तयार घागरे शरारा वेगवेगळे प्रकार ड्रेसे ड्रेसेस आहेत आमच्या दुकानात सर्व साईजमधले आहेत साड्यांमध्ये सुद्धा खूप व्हरायटीज आहेत अगदी पैठणीपासून तुम्हाला देण्याघेण्याच्या साड्यापर्यंत अनेक व्हरायटीज आहेत आणि तुम्हाला हवी असेल त्या रेंजमध्ये मिळू शकतात तुम्हाला त्या पाचशे रुपयापासून पाच हजार पन्नास हजारपर्यंत आपल्याकडे रेंज आहे आणि तुम्ही अवश्य आमच्या दुकानाला भेट द्या आणि तुम्हाला ज्या ज्या साड्या हव्या आहेत त्या बघा काय काय तुमचा चॉईस काय आहे ना काय हवं आहे तुम्हाला बरं बरं अरे वा

बरं बरं बरं हां हां बरं हो अरे वा वा हो हो हो हो हां या या नक्की या तुम्ही आपल्याकडे कुडत्यांमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे अगदी एम्ब्रॉयड्री केलेले जरी वर्क केलेले किंवा कॉटनचे रोज डेलिवेयरसाठी असलेले इथपासून कुडत्या कुडत्यांमध्ये रेंज तुम्हाला साडेचारशे पाचशेपासून ते चार पाच हजारापर्यंत कुडते वगैरे आहेत आपल्याकडे कुठल्याही प्रकारचे मिळू शकतात मोठे आनारकली घ्या किंवा शरारा घ्या कुठल्याही प्रकारचे आपल्याकडे सगळे प्रकार उपलब्ध आहेत आणि मोठ्ठं दुकान आहे सेल्समन चांगले आहेत त्यामुळे तुम्हाला अगदी तुम्ही निराश होणार नाही बिलकुल भरपूर खरेदी तुमच्या ठरलेल्या बजेटपेक्षा जास्त खरेदी करून जाल याची आम्हाला खात्री आहे हो हो हो हां बोला

बरं बरं हां हां नाही दुकान आपलं सकाळी दहा वाजता उघडतं आणि दिवसभर उघडं असतं रात्री दहापर्यंत तुम्ही आला केव्हाही तरी चालेल कारण दुकान पूर्ण दिवस उघडं असतं दुपारी एक ते चार बंद वगैरे अशी काही पद्धत नाही आहे आपली त्यामुळे दुकान आपलं नाही पुणे आहे म्हणून मला माहितीच होतं तुम्ही हा प्रश्न विचाराल पण आपल्या दुकानातची तशी पद्धत नाही आहे आपण सकाळी दहाला उघडतो आणि रात्री दहाला बंद करतो त्यामुळे तुम्ही केव्हाही या आणि आलात तर आम्हाला जास्त आनंद होईल तुमच्याबरोबर आणखी काही ग्राहकांना घेऊन येता आलं तर जास्त बरं ठीक आहे भेटू येस येस येस ओके ओके चल धन्यवाद या